भारताची शिक्षण व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे बाकीच्या देशामध्ये पण शिक्षण व्यवस्था चांगली आहे पण भारतामध्येसुद्धा चांगल्या पद्ध प्रकारची हाय लेवल कॉलेज प्रशिक्षण संस्था आहे त्या सर्व कॉलेजकडे शिक्षण संस्थेकडे जाण्याचे मार्गसुद्धा चांगल्या प्रकारचे आहेत जेणेकरून आपल्याला शिक्षण संस्थेमध्ये लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीच शिक्षण घेता येईल बस एवढंच बोलू इच्छितो धन्यवाद बाकीच मला माही